मला थंड हंगामात प्रवास करायला आवडेल जसं की मी चिखलदऱ्याला गेली होती तिथे खूप असा थंड हवा जाणवतो जसं आमच्याकडे कसं महाराष्ट्रात खूप गर्मीचं हे आहे पण तिथे चिखलदऱ्याला गेलं की मस्त थंड थंड वाटतं थंड गारवा तिथे गेल्यावर तिची हवा खूपच सुंदर वाटते तिथे फिरण्यासाठी आणि राहण्यासाठी पण चांगली उत्तम सोय केलेली आहे फिरायसाठी गेलं की तिथे आपल्याला घोडेस्वार सवारी सायकलची सायक्लिंग वगैरे आपण करू शकतो